ईबुक हे आताच्या काळातली आपण गरज मानली पाहिजे कारण की जितकी पुस्तकं छापली जातात त्याच्यामुळे वृक्ष म्हणजे वृक्षांची तोड केली जाते कारण लाकूड लागतं कागद बनवायला आणि ईबुक हा प्रकार जेव्हापासून आला आहे त्यापासून खूप सोयीस्कर झालं आहे पुस्तक कुठलंही वाचणं कारण की पहिले कसं व्हायचं की एखादं पुस्तक वाचायचंय म्हंटलं की ते आपल्याला कुठल्यातरी लायब्ररीत जा तिकडनं ते पुस्तक शोधा जर ते तिकडे मिळत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जा मग दादर किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं पण कसं आहे आता ईबुक आल्यामुळे खूप पुस्तक वाचणं खूप सोप्पं झालं आहे कारण की कुठलंही पुस्तक हे सहज आपल्याला वेगवेगळ्या भाषेतसुद्धा उपलब्ध होतं जर मला कुठली हिंदी का कादंबरीसुद्धा वाचायची असेल तर मला हिंदी कादंबरीसुद्धा वाचायला मिळते तर तसंच मला मराठी कादंबरी वाचायची असेल किंवा कुठले नाटक वाचायचं असेल जे पुस्तकामदे याचं रूपांतरण झालं असेल तर ते वाचायला मला खूप सोप्पं जातं कारण की समजा आपण खूप ट्रेन ट्र ट्रेनमधनं प्रवास करत असू किंवा बसमधनं प्रवास करत असू किंवा खूप लांबचा प्रवास असेल तर त्याच्यामुळे खूप सोप्पं जातं की हे ईबुक असेल तर आपला वेळसुद्धा घालवता येतो कारण की कुठलंही पुस्तक सहज कुठल्याही वेळेला वाचता येतं तसेच खूप सारे असे वेगवेगळे आता मोबाईलद्वारे जे ॲप्लिकेशन्स आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे ईबुक फ्रीमध्ये पण वाचायला मिळतं ज्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसेही भरावे लागत नाही त्यामुळे लहान मुलांसाठी खूप उपयुक्त अशी गोष्ट आहे कारण तसंही त्यांना आत्ताच्या काळात मोबाईल एक व्यसन झालंय त्याच्यामुळे त्यांना ते मोबाईलमध्ये जर त्यांना असं काही फायद्याचं मिळत असेल तर खूप महत्त्वाची गोष्ट असेल ती की त्यांना मोबाईलद्वारे त्यांना हे ईबुक वाचायला मिळेल ज्याच्यामध्ये त्यांना त्यांची आवडीची गोष्टी त्यांचे कथा किंवा ज आपल्याला कुठली एखादी पुस्तक वाचून द्यायचं असेल तर ते खूप चांगलं होतं खूप सोप्पं पडतं तसंच मीसुद्धा मला एक पुस्तक होतं जे मला अजूनपर्यंत सापडत नाईये कुटकुठल्याही कादंबरीत पण मला ते ईबुकवर सापडलं त्याचं नाव होतं वॉलाँग हे एक युद्धकैद्याची बखर आहे आणि ज्यांचे जे लेखक आहेत ते शाम चव्हाण आहेत त्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी मी शोधलं पण मला कुठेही पुस्तक सहज उपलब्ध नाही झालं पण हे ईद ईबुकद्वारे मी खूप सहज वाचू शकली आणि त्याच्यामुळे माझा वेळही वाचला जेव्हा कधी मी अशी आपण असं आपल्याकडे काम नसतं आपण असेच बसले असतो तेव्हा आपल्याला आपला फोन हातळायच्या वेळेला जर काही सोशल मीडिया सोडून ज आपल्याला काही करायचं असेल तर हे ईबुकद्वारे आपलं जो वेळ त्याचा उपयोग करता येतो आणि आपला वेळेचा फायदा होतो आणि मुलांनासुद्धा जर मोबाईलचा व्यसन असेल वापरण्याचं तर त्यांना आपण ईबुक जर आपण करून दिलं तर त्यांना त्यांच्या जी त्यांची बुद्धीपातळी आहे त्याची वाढ होण्यासच मदत होईल त्यामुळे ईबुक हा प्रकार मला अतिशय आवडला की ज्याच्यामुळे पर पर्यावरणाचं आपलं पर्यावरण वाचतंच तसंच मुलांची बुद्धी बुद्धीची पातळीही वाढतंय थँक यू